भारतातील वाहतूकव्यवस्था मागील सत्तर वर्षानंतर जवळपास चांगल्यापद्धतीने डेव्हलप झालेलं आहे आज अखिल भारता भारतामध्ये कुठेही फिरत असताना कुठेही डबल डबल चार मधले चार लेअरचे दोन लेअरचे सिमेंट रोड आर सी सी रोड खूप मी मध्ये ते बर्या टूरमध्ये गेलो तुम्ही भारतामध्ये त्यानंतर मी दक्षिण भारतात गंगा सगर बद्री केदारचे टूर केले नेपाळचा टूर केला नेपाळमध्ये जे परिस्थिती आहे पेक्षा भारतामध्ये खूप परिस्थिती चांगली वाटली रोडच्या संदर्भात त्यामुळं रोडच्या बाबतीत रोड स्ट्रक्चर सध्या काळात एकदम चांगल्या पद्धतीत चालू आहे पण शहरामध्ये काय झालं शहरात जुने भाग असल्यामुळं वाहनाची संख्या अति प्रमाण वाढलेली आहे पूर्वी वा पूर्वीचे लोक वाहनं कमी असल्यामुळं रोडची अडचण पडत नव्हती पाच किती पट पट वाहनं जास्त वाढल्यामुळं रोडची अडचण पडते त्यामुळं रोड लहान त्या पद्धतीचे रोडची मोठं जा झाली नाहीत वाहनाची जशी संख्या वाढली तशी रोडची संख्या मोठे म्हणा वाढली नाहीत त्यामुळं तरच बऱ्याच अडथळे निर्माण आल्यात इथेच नाही प्रत्येक शहरामदध्ये हेचवं आता ज्या ठिकाणी नवीन ज्या शहराचे डेव्हलपमेंट आहेत त्या ठिकाणी मोठे रोड म्ह मोठ्या पद्धत होत आहेत अडचण नाही पण जुन्यावस्तीची जुने गाव आहेत त्या ठिकाणी खूप वाहतुकीच्या अडचणी आहेत आज कुठे तुला एक तास दोन तास पुणे मुंबईसारख्या ठिकाणी तुम्हाला जर दहा एकीस किलोमीटर त्याचे तुम्हाला दोन तास परी निघावं लागतं आहे दोन तास सोबत ट्रॅाफिकमध्ये जातात आणि त्यामुळं काय वाहनाची संख्या वाढली त्या पद्धती रोड नाहीत त्यामुळे ते अडचण येतात त्यामुळे हे वाहतूक व्यवस्थित बदलण्यासाठी सध्या पर्यावरणाचं नवीन न ओव्हरब्रिज झाले आहेत मेट्रो आली लोकल आहे पण तरी त्या पद्धतीत जे बसं पाहिजे पब्लिकची जशी वाढ आहे त्या पद्धतीत ते नाही असं तो व्हायला पाहिजे